हां नमस्कार सर मी अशामध्येच एक नवीन घर बांधलं आहे तर आम्हाला काही वस्तू हव्या होत्या तर आपल्याकडं काय वस्तू मिळतात

हां हे सगळ्या वस्तू लागणारच आहेत आम्हाला आपलं काय प्राईशच्या रेंजमध्ये आहे कळेल का आम्हाला एल एल जीमध्ये किती साईजची टी वी भेटते आहे आपल्याकडे अच्छा आणि त्याच्यासोबत वॉरंटी मिळते का अच्छा आणि होम डिलिव्हरी का कसं आहे तुमची सर्विस आं हो आम्हाला ए सी लागणार आहे हो फ्रीज लागणार आहे हां तर अशा काही वस्तू आहेत त्यांची लिश्टच आहे तर मी येईलच सर तुमच्याकडे भेटायला तरी प्राईस रेंजची जी काही असंल तुमची ती एकदा मला हाच माझा व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर शेअर करू शकता आं आं हो हं हं फ्री फ्रीज कोणतं ब्रँड आहे आपल्याकडे फ्रीजचं अच्छा गोदरेज मिळतो का आपल्याकडं गोदरेज मिळतो का अच्छा आणि किती लीटरचं हां हां ते आम्हाला तरी शंभर लीटरचा चालेल आमच्या घरी आहोत आम्ही पाच लोक आहो

दोनशे तीसचा आणि कि कि काय रेंज आहे त्याची किंमत किंमत किती रेंजला आहे बर आणि आणि ई यम आय वगैरे असं काही आहे का तुमच्याकडे अच्छा

तर एक कि म्हणजे किती शिल्लक जातील आमचे समी एकरकमी दिले आणि जर हप्त्यानं केले तर आम्हाला काय रेंजना पडंल हं हं

हं ठीक आहे आणि आपल्याकडे इन्वर्टर आहे का इन्वर्टरसुद्धा लागत होता आम्हाला अच्छा हं हं होय अच्छा आणि हां तुम्ही आठवण केली सोलारही लागेल आम्हाला तर सोलार पॅनल मिळंल का आपल्याकडे

ठीक आहे ठीक आहे आणि ए सी एकच लागेल ठीक आहे सर मग मी भेटतो तुम्हाला हां तो ठीक आहे हो सर ठीक आहे मग व्हिजीट करतो मी आपल्या दुकानाला हं हो हो ठीक आहे धन धन्यवाद सर धन्यवाद सर